नमस्कार भारत गॅस एजन्सीमध्ये फोन लागला आहे का हा सर सर मी पंचशील नगरमधून समाधान पाटील बोलतो आहे हां सर गेल्या आठवड्यात आम्ही नवीन गॅस सिलेंडर घेतलेला म्हणजे पहिल्यांदा आम्ही गॅस स्टो नवीन विकत घेतला आहे आणि आम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचा आहे सर

हां आमचा ग्राहक आय डी क्रमांक सर सात सात तीन नऊ चार एक तीन पाच एक आहे सर हां सर हां सर पत्ता का हा सर एकशे पाच पंचशीलनगर सदर बाजार सातारा

सर आम्हाला लवकरात लवकर गॅस सिलेंडर हवा आहे तर किती वेळापर्यंत येईल उद्यापर्यंत का सर आज देणं शक्य होईल का नाही कारण आम्हाला आज गरज आहे त्याची

किती वाजेपर्यंत गाडी येईल सर चार वाजेपर्यंत का

सर त्याचा नंबर वगैरे काय आहे का हा सर एक मिनिट हा सांगा सर नऊ सात तीन चार दोन पाच तीन एक हां सर त्यांना आत्ता कॉल केला तर चालेल

ओके ओके थँक्यू सर ओके थँक्यू